हां बोला सर आवाज येतो आहे लग्नासाठी हवा आहे

अच्छा अच्छा तुम्हाला कुठला कलर हवा आहे कलर सांगू का सगळे तुम्हाला सर कॉम्बो ठीक आहे ऐका तुम्ही ऐका पहिले बघा एक एक ब्राऊन आणि वाईट येईल आणि एक रेड आणि वाईट येईल आणि अच्छा आणि एक ब्लूवरी वाईट आणि ए असं म्हणजे सात रंग जे सात आहेत आणि त्याच्याखाली वाईट पँट येईल हां ब्लू आणि वाईट आणि आणि एकच कुर्ता शिवायचा आहे फक्त एकच का अजून कुठला फंक्शनसाठी आणि सारी आमच्याकडे खूप सारे कुर्ते आहेत ॲवेलेबल हां हल्ली कुठली कुठली सेरीमनी आहे तुमच्यामध्ये हळदीमध्ये हळदी सेरीमनी घालायला पिवळा भेटतो

कोट कोट कोट पण शिवते आम्ही हां रिसेप्शनसाठी कोट हवा रिसेप्शनसाठी कोट हवा असेल तर कोट पण शिवतो कोटमध्ये तुम्हाला बघा एक ब्लॅक ब्लॅक कलर भेटेल ब्राऊन वाईट ब्लू आणि एक डार्क ब्लू

डार्क ब्लू आणि लग्नाच्यासाठी कोणता कुठला कुठला बोलले सर अच्छा अच्छा तुम्हाला ब्लू हवा आहे ओके आणि तुमची आता मग कंबरची साईज सांगा कंबर साईज तुमची काय कंबर हां चाळीस आणि एक्सेल डबल एक्सेल कुठला डबल एक्सेल ओके डबल एक्स अच्छा अच्छा डबल एक्सेल आणि चाळीस साईज आणि सेरीमनीसाठी कुठला न नको आहे का सेरीमनीसाठी कुठला कलर शिवा कुठला कलर शिवू ब्लॅक आणि वाईट ठेवू हॅलो हो भेटून जाईल ब्लॅक आणि वाईट सेरीमनीसाठी लग्नासाठी ब्लू आणि वाईट आणि त्या आपल्या हां पार्टीसाठी ब्लू आणि ब्लू आणि ब्लॅक हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर ॲड्रेस तुम्हाला मी हो ठीक आहे तुम्हाला ॲड्रेस वॉट्सअपवर पाठवतो या नंबरवर पाठवू ना ठीक आहे काय नाव सांगितलं सर तुम्ही ठीक आहे थँ थँक्यू सर